देल्ही ट्रॅव्हल एजन्सी मॅम आपल्याला थोडंफार दिल्लीच्या ते मार्केटबद्दल शॉपिंग ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं आम्ही कसं आम्ही कोल्हापुरातून आलो आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे कोला ह्याच्या दिल्लीच्या मार्केटबद्दल तर तुम्ही थोडेफार आम्हाला गाईड करत आहे का मॅडम मी सरोजिनी मार्केटेचं नाव खूप ऐकलेलं आहे दिल्लीमध्ये तर त्याबद्दल थोडीफार जर माहिती मिळाली असती तर आम्हाला म्हणजे सोपं गेला असतं तिथं हे करण्यासाठी हां लेडीज आहेत मॅम लेडीज आहेत त्यामध्ये मी माझं गलफ्रेंडसोबत येणार आहे तर तुम्ही म्हणजे तिच्यासाठी मला खूप छान असं घ्यायचं आहे ड्रेस असू दे किंवा इतर काही गोष्टी ज्वेलरीज वगैरे तर मला व्हॅलेंटाईन्स डेचा तो प्लॅन आहे माझा तर तुम्ही हां मॅडम कसं आहे मला ना असं ट्रॅडिशनल वेअर हवं आहे मला असं वेस्टन वेअर जास्त आवडत नाही आणि तिला पण जास्त घालायला आवडतं त्यामुळं हां ट्रॅडिशनलमध्ये किती पण छान असू दे किती पण महाग असू दे आपल्याला अतिशय छान क्वालिटीचं पाहिजे आहे

हां ओके

हां मॅम म्हणजे आहे माझी हा मग तेच आम्ही ते हॅलो आला आवाज आला काय आवाज